नमस्कार साहेब मी ह्ये आपल्या इंदिरा नगर पट्ट्यामध्ये राहत होतो बरेच दु पण ते माझं एक हाऊस होतं एक छोटंसं पण तिथं आता मी कायमचं शिफ्ट करण्याचा विचार करतो आहे परंतु सर त्याचा प्रॉब्लम असा आला आहे की मी ज्या टाइमिंगला सुट्ट्यांमध्ये पहिले तिथे यायचो तिथं माझी एक बोर वेलची सुविधा होती की जिथून माझा पाण्याचा प्रश्न सुटत होता परंतु सर आता झालं आहे असं की ते बोअर वेलचं पाणी जरा आटलं आहे आणि ते पाणी म्हणजे आहेत पण एवढं खास पुरत नाही आता मी कारण म्हणजे कायम स्वरूपी इथं राहायला आलो आहे पण सर मला ते असं कायम स्वरूपी राहायला यायचं आहे तर ते पाणी पुरत नाही आणि मग ते स्टोअर करण्यासाठी मग त्याच्याबद्दल थोडेफार विचार केले आणि मग मी ते पूर्णदेखील केले की समजा टाकी बांधली मोठी टाकी बांधली घरावर आणि काही टाक्या विकत घेतल्या तर मग तरीसुद्धा पण ते पाणी पुरत नाही आहेत मला असं मग सर मला असं वाटतं आहे की नगरपालिकेचा एखादा जर आपल्याला प पॉईंट जर भेटला तर बरं होईल हो सर म्हणजे पॉईंट भेटला म्हणजे कसं की माझं एक पाणी प्रश्न सुटून जाईल हा तेव म्हणजे तेवढ्या पाण्यात माझं भागत नाही आहे सर हो सर म्हणजे कसं एकदा पा पाणी जर घेतलं तर मग कसं की माझा तेवढा प्रश्न सुटूून जाईल हो नाही पाणी साठवण्यासाठी मग आम्ही कसं की जवळ जवळ चार टाके आहेत आणि त्याच्यावर एक पाच हजार लिटरची एक आम्ही टाकी बांधलेली आहे आणि ज्या बाकीच्या टाक्या आहेत त्या काही टाक्या दोन हजार लिटरच्या आहेत दोन टाक्या दोन हजार लिटरच्या आहेत एक टाकी हजार लिटरची आणि एक टाकी पाच हजार लिटरची अशा आमच्याकडे बाकीच्या आम्ही टाक्या घेतले आहेत आणि एक घरावरच बांधली ती पाच हजार लिटरची टाकी हो सर म्हणजे कसंं की आम्हाला आता मी स्वतः शिफ्ट झालो आहे काही काळानंतर माझी मुलं शिफ्ट होतील मग नातवंडांसकट मग हो हो सर माझी फॅमिली तशी मोठी आहे सर माझे वडील आणि ते आई वडीलही आहेत मग त्यांच्यासोबतच मीही आता कायम स्वरूपी इथं शिफ्ट करण्याचा माझा विचार चालू होता मग मी शिफ्ट झालो पूर्ण केलं म्हणजे पूर्ण झालं घरही थोडंसं नीट टापटिप बांधून घेतलं आणि शिफ्टही झालो हो म्हणजे ते पाणी पुरत नाही आता समजा बोर वेल आहेत पण त्याचं पाणी पुरत नाही ओके म्हणजे तुम्ही मीटर बसवाल का नळाला हो म्हणजे मीटर बसवलं म्हणजे मला ठराविक पाणीच वापरायला भेटेल ना हां अच्छा म्हणजे किती लिटर पाणी मला दिवसाला वापरायला भेटेल ओके दोन हजार लिटर वापरायला भेटेल का नाही तरी मग बाकीचं मोकळंच राहते ना तशी कसं पाण्याची गरज जास्त आहे ना कारण मग ते कसं घरासमोर बाग आहे मग बागेला पाणी द्यावं लागतं किंवा हो झाडं झुडपं आहेत ना भरप म्हणजे या असं बाग तयार केलेली मग हो ठीक आहे चालेल सर मग याच्यावर काही आता म्हणजे हां म्हणजे दोन नळ घेऊ का शेपरेट वेगवेगळ्या नावावर ओके अच्छा म्हणजे हा पण सर म्हणजे कसं लिटरनी पाणी आपल्याला म्हणजे ते पाण्याचं ते हे काय राहत सो कसं आपल्याला भेटतं ओके अच्छा ओके त्याचं बिल कसं म्हणजे महिना टू महिना भरावं लागतं का वर्षाला नाही ते कसं नाही आहे मी राहतो आहे खूप दिवसापासून पण मला ते कसं पहिलं बोर वेलच्या पाण्यावर आपलं भागून जायचं पण ते आता हां माहीतच नाही म्हणजे असं हे पट्ट्यातलं मला माहीत नाही ओके अच्छा म्हणजे ओके चालेल म्हणजे हजार लिटरला दोन रुपये ओके म्हणजे पर डे दोन रुपये म्हणजे जास्त काय पैसे नाहीत नाही दोन हजार लिटर म्हणजे चार रुपये ओके म्हणजे जास्त काय तसे पैसे नाही आहेत पण कसं की हां ओके ठीक आहे मग ठीक आहे ना मी तसं मग तीन नळ घेऊ शकतो ओके ओके म्हणजे तीन नळ घेण्यासाठी तीन नाव जणांच्या नावावर पाहिजे का ओके दोन नळ घ्यायला दोन जणांच्या नावावर हा नाही सध्या माझ्या वडिलांच्याच नावावरती अजून ओके ठीक आहे चालेल सर मग तसं आपण मी एक काम करतो ऑफिसला येऊन आपण पूर्ण चर्चा करू नाही सर करा ॲडजस्ट समजा दोन नळ भेटत असेल तर तेवढा ॲडजेस्ट करा हो ठीक आहे चालेल सर मग हो ठीक आहे मग आपण काही कागदपत्र करून आणि दोन नळ मग घेऊन टाकतो मी ओके ठीक आहे सर मग चला मी आता नगरपालिकेत येऊन करून टाकतो